स्टेम क्षेत्रामध्ये जसं की सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनीयरिंग आणि मॅथेमॅटिक्स या क्षेत्रामध्ये राजकीयदृष्ट्या योजनांमध्ये जे काही किंवा धोरणांमध्ये बदल सद्यपरिस्थितीमध्ये करण्याचे बरेचसे संधी आहेत बऱ्याचशा गरजा पण आहेत याचं प्रमुख कारण म्हणजे शालेय स्तरावर दिलं जाणारं स्टेम मधल्या सगळ्या विषयांचं शिक्षण जे की पुढं जाऊन मुलांना कौशल्य प्रदान करेल काहीतरी काम करण्यासाठी उदरनिर्वाहासाठी काहीतरी कौशल्य प्रदान किंवा कौशल्य वाढवणाऱ्या अशा काही शिक्षणपद्धती किंवा अशा काही वर्गांमधे शिकवल्या जाण्याच्या पद्धती वापरलं जाणं गरजेचं आहे शालेय स्तरावर हा संस्कार झाल्यामुळं मुलं पुढं जाऊन त्याचा थेट वापर करू शकतात किंवा त्यांना त्या सगळ्या गोष्टी सवयीच्या होतात तशा दृष्टी तशा विषयांकडं विचार करण्याचा एक तार्किक सवय त्यांना लागते जसं की इंजिनीयरिंगमधलं काही करायचं आहे किंवा काही घरगुती कामांमध्ये त्यांना मदत होईल किंवा ते ज्या ठिकाणी काम करतील त्या ठिकाणी सर्व परिस्थितीत स्थितींमध्ये त्यांना काहीतरी वापरता येईल अशा स्टेममधल्या गोष्टी जसं की एखाद्या ठिकाणी चढायचं आहे कुठली तरी अवजड वस्तू घ्यायची आहे तर त्या वेळेला ती कशा पद्धतीनं आपल्याला कमी बल लावून पुढं ढकलता येईल यासाठी वेगवेगळ्या प्रयोगांचा नियोजन करणं शालेय स्तरावर किंवा एखादी गोष्ट हवेत कशी उडते हे सांगण्यासाठी उदाहरणादाखल सांगायचं झालं तर की त्या ते कशा पद्धतीनं हवेचा दाब त्याला वरती घेऊन जातो तर ह्या सगळ्या गोष्टींचं शालेय स्तरावर जर त्यांना शिक्षण दिलं अनुभवात्मक शिक्षण दिलं तर ते फार गरजेचं होईल त्याबरोबर ह्या सगळ्या विषयांची रुची पण निर्माण होईल जेव्हा बालवयामध्ये किंवा शाळेच्या वयामध्ये मुलं असतात त्यावेळेला त्यांना अनुभवातून दिलेलं शिक्षण फार रुची निर्माण करतं त्यामध्ये त्यांना पुढं जाऊन त्या गोष्टी करण्याचा त्या गोष्टी शिकण्याचा त्यामध्ये काम करण्याचा एक हुरूप मिळते स्फूर्ती मिळते त्याबरोबर सध्याची क्वालिटी जी आहे ह्या सगळ्या जो सगळा दर्जा आहे तो सध्या अगदीच खालावलेला असं पण म्हणता येणार नाही आणि अगदी उत् उत्कृष्ट दर्जाचा आहे असं पण म्हणता येणार नाही काही संस्था आहेत काही शाळा आहेत की ज्या उत्तम काम करतात पण काही अजून करत नाहीत तर त्यांना एका नियमावलीमध्ये बांधलं जाणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी स्टेमच्या शिक्षणामध्ये खूप गरजेच्या आहेत यामध्ये अनुदान आलं त्यांना सवलती देणारं आलं किंवा त्यांना वेगवेगळ्या फंड्स किंवा काय म्हणूया आपण वेगवेगळ्या स्कॉलरशिप्स वगैरे देऊन मुलांना प्रोत्साहन करणं अशा पद्धतीचा काही नियोजन करणं या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आल्या तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी धोरणात्मकरित्या वापरल्या गेल्या पाहिजे